हॅलो हां ओंकार वैद्य का अरे हां मला जरा काय होतं आमच्या घरच्यांसाठी घरच्यांनी आम्ही जरा फिरायला चाललो आहे रे पर्यटनस्थळाला जवळच्या मग तेच तुमचं कार एजन्सी ना पप्पांना तर विचारून घे ना तुमच्या फोर व्हिलरसाठी फोर सीटर आणि सिक्स सीटरचं काय किती किंमत काय काय फरक आहे दोन्हीत बरं बरं बरं बरं विचारून सांग मला तेवढं कारण बरं त्यांच्याकडे देतोस का का हा दे चालते आहे एक नंबर काम होईल बरं अरे अहो काका आमच्या घरच्यांना फिरायला जायचं आहे मग ते फोर सीटरला गाडीला किती किती पेमेंट आहे आणि सिक्स सीटरला किती आहे परडे असतं का बरं ठीक आहे मग ते तुमचं कसं गाडीवर ठरतं का बरं बरं मग ती कोणती गाडी स हॅशबॅकसाठी दहा रुपयेपासून पंधरापर्यंत चालू आहे का बरं आणि एस यू वीला बरं एस यू एवढी महाग आता बरं बरं बरं बरं त्या ॲव्हरेजवर काढता का तुम्ही बरं ठीक आहे मग मग आम्ही जाऊ का मग आम्ही बरं तुम्ही सांगा कोणत्या गाडीनं जाऊ ते आम्ही फोर फोर सीटरनं जायचं का सिक्स सीटरनं बरं चालतं आहे म्हणजे कसं आहे आमच्या घरच्यांना पण जरा परवडलं पाहिजे असंच हिशोबाने सांगा कारण आता ओंकारचे जे वडील म्हटल्यावर तेवढं चालणार ना आता थोडं निगोशिबल तेवढं करा ना जरा बरं ठीक आहे मग तरी काय फरक पडतो जास्त जास्तीचा ॲव्हरेज ॲव्हरेजनं मग तरी किती रुपये जाईल इनोवाला सोळा रुपये बरं मग घरात विचारतो पप्पांना चालते का मी एवढं नाही तर मग कमीतलं आणि कुठलं असलं तर सांगा मग कमीतली मग कोणती एन्जॉय एन्जॉयला किती पडते मग तेरा रुपये का मग एन्जॉयमध्ये कितीजण बसतात सात बरं त्यात पण सातजण बसतात का चालते मग पप्पांना फोन पप्पांना सांगतो मी असं असं आहे म्हणून मित्राच्या जोडीला येते करते करून देतो म्हणून तेरा रुपयेनं बरं गाडी धुणं सांगू का बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालते आहे मग पप्पाना सांगतो मी की असं असं आहे एवढं करून घेतो मग कुठे जायचं म्हटलं हां रामिलिंगला जायचं मला रामलिंग बरं किती सांगा मी तेवढं मी पाठवून देतो मग ऑनलाईन कॅ पेमेंट करतो ठीक आहे ठेवू का हां बाय